ठाणे जिल्हा हा येतो मुळात महाराष्ट्रामध्ये मुंबई येथे तर आता ठाणे जिल्ह्यामध्ये आपण पाहायला गेलं तर अई ह्या परिसरामध्ये जास्तीत जास्त उद्योगधंदे आहेत आणि ह्यामधे इन्स्ट्रा इन्स्ट्रा स्ट्रक्चर खूप मोठ्या प्रअ प्रमाणात होत आहे जसं की आपण पाहायला गेलं तर ठाण्या साईडला खूप मोठमोठ्या प्रमाणात उद्योगधंदे उभारत आहेत आणि त्यामुळे रोजगारही मिळत आहे रोजगार मिळाल्यामुळे हळूहळू उत्पन्नात भरव होत आहे तर याच्यामधेए जसं की इंस्टा सॉरी माफी याच्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये खूप मोठमोठ्या प्रमाणात मध्ये दुरुस्ती कामही चालू आहे इमारतींची दुरुस्ती आणि मोठमोठे प्रोजेक्ट्स हे उभारले जात आहे जसं की ठाण्याच्या साइडला तिकडे मोठमोठे इमारती उभ्या करत आहेत जे जेणेकरून या त्या ठिकाणी तुम्ही गेलात ना तर तुम्हाला असं वाटेल की आपण कुठे तरी इंटलनॅशनल सिटीमध्ये आहोत कारण की ह्या आणि आत्ताच्या काळामध्ये ए आय थ्रू आपण खूप छानछान पद्धतीने आपल्याला कसं घर हवं आहे किंवा काय हे आपण आपण आपण मागणी करू शकतो आणि त्या प्रमाणे आपल्याला ते चित्र बनवून येतं तर ह्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच मोठमोठ्या कारखान्यांमध्ये आपण म्हणू शकतो की ह या कारखान्यांमध्ये रोजगार होत आहेत आणि रोजगारामुळे आत्म त्याही कमी होत आहे आणि हे ठाणा जिल्हा असा आहे न की तिथे सर्व प्रकारचे माणसं राहतात सर्व पातळीचे माणसं राहतात जसे की कोणी उच्च नीच नीच म्हणण्याचं माझं असं आहे की ज्यांच्याकडे एवढा मतलब म्हणजे जास्त पैसे नाही आहेत थोड्याशा खालच्या पातळीवरती असेलं सदम मोठमोठ्या प्रमाणावरती उद्योगधंदे होत आहेत आणि याचे हान उद्योगधंद्यामुळे मधे सगळ्यांचेच मोठ्या प्रमाणात हातभार आहे